बस प्रवाशांना एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी घेऊन जाते बसमध्ये एका वेळी खूप लोक बसू शकतात बस प्रवासाचे स्वस्त आणि सुरक्षित साधन आहे मी माझ्या शाळेत शालेय बसने जाते शाळेच्या बसचा रंग पिवळा असतो बस सकाळी सात वाजताच माझ्या घराजवळ येते दुपारी दोन वाजता शाळा सुटल्यावर बस मला परत घरी सोडते चालक बस चालवतो आणि वाहक प्रवाशाकडून प्रवासाचे पैसे घेतो बसच्या खिडकीतून हात व डोके बाहेर काढू नये बस चालू असताना व् बसमध्ये चढू अथवा उतरू नये गेल्या वर्षाची गोष्ट आहे दिवाळीच्या सुट्टीत बाबांच्या ऑफिसमध्ये एका मित्रांच्या लग्नाच्या निमित्ताने आम्ही सर्व कुटुंबीय रेल्वेने प्रवास करून दिल्लीला गेलो होतो आज मी मला तो दिवस स्पष्ट आठवत आहे ज्या दिवशी आम्ही प्रवासासाठी निघणार होतो त्या दिवशी मी फारच आनंदी होतो कारण मी पहिल्यांदाच रेल्वेने इतक्या लांबचा प्रवास करणार होतो आजपर्यंत फक्त ऐकूनच होतो की रेल्वेने प्रवास करताना काय काय अनुभव येतात ते परंतु आता मात्र प्रत्यक्षात मला रेल्वेमध्ये बसून जायला मिळणार होते म्हणून माझ्या मनात खूप कुतुहल निर्माण झाले होते आमचे ट्रेन आम म्हणजेच रेल्वे संध्याकाळी साडेचार वाजता सुटणार होती आम्ही जवळपास चार वाजताच स्टेशनवर पोहोचलो ट्रेन सुटू नये म्हणून आम्ही स्टेशन ज् स्टेशनवर जरा आधीच येऊन थांबलो होतो बाबांनी हातात सामानांची बॅग घेतली होती व आईने माझा हात घट्ट धरून ठेवला होता कारण जसे आम्ही स्टेशनवर दाखल झालो तसे मला एवढी प्रचंड गर्दी बघायला मिळाली की असे वाटले यात ही यात मी हरवून जाईन इतके लोक इकडेतिकडे जाण्याची घाई कोण या ट्रेनमध्ये चढत आहे तर कोणी त्या ट्रेनमधून उतरत आहे